सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हटलं तर गणपती गणपती आणायला म्हटलं तर सगळे लोक असे आमचे गल्लीतले सगळे समोरचे गोळा होतात तर मिटींग करतात मिटिंग घेऊन जेणे त्यांची ते नंतर पुन्हा पट्टी मागतात पट्टी मागितल्यानंतर गणपती आणतात कारखान्यात जाऊन गणपती निवडून गणपती आणतात मोठा छानपैकी स्थापना करतात उत्सव करतात नऊ दिवस नऊ दिवस झाल्यानंतर त्याची आरती वगैरे नऊ दिवस तो सकाळ संध्याकाळ आरती करतात उत् मोठा उत्सव करतात त्याचा गणपतीचा नंतर विसर्जन करतात त्याच्यात आमच्या महालक्ष्मी येतात महालक्ष्मीचा तीन दिवसाचा सण असतो सगळा एक एकेक दिवशी येत्यात दुसऱ्या दिवशी जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असते गाठी वगैरे घ्यावं लागते दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी गाठी घ्यायच्या गाठी मा दोरे घ्यायचे दोऱ्याच्या गाठी बांधायच्या महालक्ष्मीचं विसर्जन करायचं हळदीकुंकाला बायका बोलवायच्या हळदीकुंकूचं करायचं असं करत तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा नवरात्र येतात नवरात्र आले की नवरात्रामध्ये घट बसवतो घट बसवल्यावर देवीचे नऊ दिवस पूजा आरती सकाळ संध्याकाळ करतो त्याच्यानंतर दसरा असतो दसऱ्याला दसऱ्या दिवशी सगळा मोठा सण म्हणून सगळ्या एका पाराला घरातल्या लहानांना कपडा वगैरे कपडे वगैरे करतो त्याच्यानंतर तिचा पालखी निघते देवीची त्या पालखीला जातो विसयल च सिमोल्लंघन करतात मोठ्ठा सण असतो दसरा म्हणजे त्याच्यानंतर मा दिवाळी यायची दिवाळी आल्यानंतर दिवाळीचे तीन दिवस चार दिवस दिवाळी असते दिवाळीचे मोठे दिवे दिवे लावणं घरामध्ये सगळं आनंद उत्सव करणं कपडे वगैरे घ्यायला लेकराला मुलीबाळी यायच्या आता मुलीबाळीला आणणं करणं त्यांचे कपडे वगैरे करणं आनंदानच ते दिवाळीचा सण साजरा करतो असं काही चार दिवस झाल्यानंतर पण आम असे भरपूर दिवस आनंदाचे जातात त्याच्यानंतर पुन्हा मोठा सण म्हटलं तरच संक्रांत येते संक्रांतीचा मोठा सण होतो